हॅलो नमस्ते स्टार हॉटेल हो मी आपल्या हॉटेलबद्दल खूप प्रशंसा ऐकली आहे आणि इंस्टावर मी रीलसुद्धा बघत असते तुम्ही जाहिरात देता ते हो तर मला आज इथून जेवण मागवायचं होतं हां तर आपण सांगू शकाल का आपल्या इथे शुद्ध शाकाहारी भेटतं का हां हो तर आपल्या इथं काही काय प्रकार आहेत शुद्ध शाकाहारीमध्ये

हो हो तर आज मला आज दुपारी दोनपर्यंत मला पाहिजे होतं हां तर तुम्ही होम डिलेवरी करू शकता का हो का हां तर माझी ऑर्डर लिहून घ्या हां मला पाच पराठे वन हाफ प्लेट पनीर मलाई

आणि जिरा राईस फुल प्लेट हो हो हो आणि

नाही एवढंच पाहिजे होतं तर तुम्ही होम डिलिव्हरी करता ना हां तर आज दोनपर्यंत तेवढं प्लीज करा लवकर हां तर पेमेंट तुम्ही ऑनलाईनच करता का कॅश पेमेंटसुद्धा आहे हो का ऑनलाईन पेमेंट नाही करत का होके चालेल मग मी इथं आल्यावर कॅश करते हो हो चालेल अजून काय स्पेशलिस्ट आहे का तुमच्या इथं हो का म्हणजे कोल्ड्रिंक तीन असं ओक्के तर मला एक स्प्राईटची बॉटलसुद्धा हवी आहे

हां ओके आणि काय ऑफर तीन काय आहे का डिस्काउंट ते हो का चालेल चालेल हां तर ही ऑडर प्लीज तुम्ही लवकरात पाठवून द्या हां हां ॲड्रेस विश्राम बाग नेहा नेमिनाथ नगर सांगली हो ओके चालेल हां दोनपर्यंत हां हां ठीक आहे हां थँक्यू